हां बोला हां बोला हां मी सांगते इथून सहा किलोमीटर कोल्हापूरहून सहा किलोमीटर लांब आहे म्हणजे मी डी वाय पाटीलमधून बोलते आहे आम्ही सहा किलोमीटर लांब आहे मी तुम शंभर रुपये घेईन इथं शंभर रुपये घे शंभर रुपये घेईन आणि हो डी वाय पाटीलमध्ये तुम्ही कुठे आहात प्रॉपर हां कोल्हापूरमध्ये कुठे आहात हां हां मग मी येते आहे मग आपण जाऊया हां हो शंभर रुपये घेईन आणि म्हणजे तुम्हाला कोल्हापूरचं महालक्ष्मीच करायची आहे अजून कोण नाही मग हा शाहू पॅलेस आणि नाही नाही काय हां अर्नाळा बीच आणि करायचं होतं का शाहू पॅलेस आणि हां चालेल हां हां चालेल मग मी तुम्हाला घेऊन जाते हां मग कुठे म्हणजे मला लोकेशन पाठवशाल का तुम्ही जिथे हा तिकडचं लोकेशन मला पाठवा सेंड करा मग मी तिथे येते आणि तुमचं जरा एकदा नाव सांगा पुन्हा हा श्रावनी करळकर तुम्ही लोकेशन पाठवा मी येते तिथे वॉट्सअपला एक सेकंद एक सेकंद तुम्ही एक सेकंड तुम्ही ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपला मला लोकेशन पाठवा ओके हो पाठवा होय नाही नाही म्हणजे होणार म्हणजे एका शीट एका सीटला शंभर रुपये असं सगळ्यांचं की जी माणसं आहे त्यांना सांगा हां हां हां चालेल चालेल चला मग